हो हो हां हां हां हां आमचं काय आहे आता आमचा मुलगा आहे ना त्याला गाडी हवी आहे म्हणजे मी स्वतः काय ड्राईव्ह करत नाही तर हां ते साधारणपणे त्याचं बजेट दहा लाखापर्यंत आहे तर त्याच्यामध्ये बसणाऱ्या तुमच्याकडे कोणत्या गाड्या आहेत त्याची जरा कल्पना द्या आम्हाला

अच्छा ओके सी एन जीचं पण आहे इलेक्ट्रिक गाड्या नाही आहेत ना अच्छा हां हां या सध्या सध्या तुमच्याकडे कोणकोणत्या कंपनीच्या गाड्या आहेत

दुसऱ्या इम्पोर्टेडमध्ये काय मॉडेल नाही का तुमच्याकडे

हां हां ओके ओके ओके हां तुम्हाला मी हा सांगतो त्याप्रमाणे ओके थँक्यू बाय